हां बोला बोला हां बोला सर हां सर माहिती आहे

आमच्या इकडे तर अ हो काळजी घेतली लॉकडाउन वगैरे लावलं आणि आम्हाला

हो सॅनिटायजर दिले आणि ते आम्हाला वारंवार त्यांनी आम्हाला माहिती सांगितली हात धुण्याचं सांगितले स्वतःची काळ कसे वांधायचे हे सांगितलं आणि आरोग्याची काळजी वगैरे घ्यायची सांगतली हो करत आहेत वॅक्सिनेशन वेगवेगळ्या उपकेंद्रावर कॅंप वगर् रे

कॉरंटाइन सेंटर आहेत ना

आमच्या एरियामले पेशंट असले तर आम्ही त्यांना जर त्यांचे लक्षणे वगैरे दिसले करोनाचे तर आम्ही त्यांना घरीचं असं कॉरंटाइन करतो त्यांचं सगळं वेगळं हे ते करून त्यांना आम्ही चांगलं फ्रिकॉशन देत हो सर आहे हो सर सांगितली त्याच्याबद्दल माहिती पण त्यांनी आम्हाला सांगितली आणि वारंवार हात धुवायचे व्यवस्थित मांस्क वगैरे घालायचं बाहेर वगैरे गेलं तर याची काळजी घे सर्वांचे तर दोन डोजेस् झालेच

आणि कोवॅक्सिन शिल्ड कोविलशिल हो सर खूप त्यांना पहिले सुरुवातीला भीती वाटत होती नंतर त्यांच्या मनातली भीती काढून टाकली त्यांना सांगितलं की काही होत नाही हे घेतल्यानं आपल्याला कोरोना होत नाही ती तुम्ही घ्या ते लस त्याच्याबद्दल सर्व सांगितलं त्यांना माहिती मग लोकांच्या मनातली भीती गेली तसं दोन डोस तरी सर्व लोकांचे कंप्लीट झाले ठीक आहे सर थॅंक्यू